मी जवळपास एक महिन्यापूर्वी आयकर विवरणपत्र ऑनलाईन सादर केलं होतं आणि तेव्हापासून मला कुठलीच अपडेट त्याच्याबद्दल आलेली नाही आहे तर मग कसं करावं बरं आता याच्यामध्ये आयकर परतावा जेव्हा मी केंद्र सरकारला माझ्या उत्पन्नावर भरते त्या आयकर विभागाला जो मला भरावा लागणार आहे पण मग त्यांची जी अपडेटेड माहिती आहे ती मला अजूनही जर आलेली नसेल तर मला ती आली पाहिजे यासाठी मी काय करावं बरं आता इन्कम टॅक्स पोर्टलला जावं का मग इन्कम टॅक्स पोर्टलमध्ये पुन्हा लॉग इन करून किंवा मग त्या लॉग इन केल्यानंतर आय टी आरचा जो काही माहिती आहे क्लेम बाबतची ती क्लेम बाबतची माहिती आहे त्या विषयीची माहिती मागवावी का पुन्हा एकदा असं देखील वाटतं आहे किंवा मग त्यामध्ये माझं जे काय उत्पन्न आहे ते कुठलंही असो काही असेल ते नोकरी असो किंवा व्यवसाय असो त्या बाबतीमध्ये माझा जो काय टी डी एस कापलं तर कापला गेल्या मला तर कर परतावा जो आहे तो आलाच पाहिजे आणि मग जर रिफंड जर मी क्लेम केला तर मला कर परतावा तर आलाच पाहिजे आणि मग ती मला पुन्हा जर लॉग इन जर करायचं म्हटलं तर लॉग इन करून पुन्हा ते चेक करण्यासाठी मग एकतर एखादा त्या लॉग इनमध्ये आय टी आरचं स्टेटस पाहावं लागेन काय आहे काय नाही आणि मग ते जर स्टेटस जर फाईल सबमिट झाली असेल माझी म्हणजे ती त्याची पूर्तता झाली असेल तर मग रिफंड माझा कदाचित यायचा बाकी असू शकतो असं या मला वाट पाहावी लागू शकते किंवा मग त्याच्यामध्ये पेंडिंग ॲक्शन ते पेंडिंग ॲक्शनवरसुद्धा जावं लागू शकतं आणि मग याच्यामध्ये त्यांचा रिस्पॉन्स काय येतो आहे रिफंड कन्फर्मेशनचा म्हणजे सपोज एक महिन्यापर्यंत तो असतो कन्फर्म करायला आणि जर त्याची जी सूचना आली मला ती पी डी एफच्या स्वरूपामध्ये आणि मग ते पी डी एफला जर मी रिस्पॉन्स केला कन्फर्मचा तर मग तुम्ही तो क्लेम हा करू शकणार आहे आणि ते मला आता प्रक्रिया करावीच लागणार आहे मग त्याच्यामध्ये माझा पॅन नंबर असेल एक दोन तीन चार आणि माझं पावती क्रमांक असेल आठ नऊ दहा अकरा आणि चोवीस पंचवीस वर्षासाठीचा असेल तर मग तो माझा क्लेम योग्य आहे का नाही योग्य असेल तर मी करणारच आहे त्याला आणि जर योग्य वाटत नाही जर रिवाईज आय टी आर पुन्हा तो मला ते भरावा लागणार आहे पुन्हा सबमिट करावा लागणार आहे असं देखील मी करू शकते